इथला मुख्य धर्म हिंदू धर्म आहे या धर्मामध्ये अशी शिकवण आहे की सगळे धर्म सर्व भाव असं सम तर आमच्या जीवनावर जो प्रभाव पडतो माझ्या हिंदू धर्माचा तो फार चांगला आहे मुख्य जे इथे कोणालाही द्वेष करावा असं नाही कुठल्या धर्माचाही द्वेष करावा असं नाही हा हिंदू धर्मजीवनावर इतका प्रभाव टाकतो की हिंदू धर्म हा आक्रमक नाही आहे इतर धर्मासारखा कोणावर सक्ती करत नाही काय नाही याच्यात आवडण्यासारखं बरंच बऱ्याच गोष्टी आहेत सहीष्णुता सहकार्य आणि श्रद्धा आणि लोकांमध्दे एकी निर्माण करायचं हा मुख्य जीवनावर होणारा प्रभाव आहे त्यामुळे ह्या गोष्टीसाठी आम्ही आमच्या धर्मात कोणाचा द्वेष करावा कुठल्या धर्माचा द्वेष करावा क्या द आपल्या धर्माचं कोणावर सक्ती करावी असं कुठलंही प्रभाव लोक इतर लोकांवर पडत नाही इतर धर्मियांवर पडत नाही त्यामुळे हिंदू धर्म हा सगळ्यां द धर्मामध्ये श्रेष्ठ आहे आजपर्यंतच्या सगळ्या सेवान अत्यंत जुना असलेला आमचा धर्म कोणावरही आक्रमण करत कुठलाही धर्माबद्दल वाईट बोलत नाही सगळ्यांशी सहिष्णुतेने वागवतो त्यामुळे हे सर्व धर्म सर्वभाव ही एकी ही एकजुट आज आपल्या आमच्या देशामध्ये पाहायला मिळते याचं कारण काय की आम्ही धर्म सहिष्णू असल्यामुळे आम्हाला कोणा धर्म कुठल्याही धर्माचा असंल तो आमच शेजारी तो आमचा आहे असंच आम्ही मानतो तो अमका गोरा आहे का काळा आहेय हा भेदभाव नाही त माझा हिंदू धर्मीय का इतर धर्मीय ह्याच्यामध्ये भेदभाव करत नाही तर आत्तापर्यंतची श्रद्धा आमची आहे ती सर्वधर्म सर्वभाव हीच आहे आणि त्यामुळे इतर धर्मापेक्षा इतर धर्म कसे आक्रमक आहेत आणि त्यांचा प्रभाव हे दुसऱ्यांना आपल्या धर्मामध्ये घेऊन जेव्हा धर्मांतर करून घेतात तसा हिंदू धर्मामध्ये कधीही केलेला नाही मुख्य म्हणजे सहिष सगळ्या धर्माना सामावून घेणारा आमचा हा हिंदू धर्म आहे त्यामुळे हिंदू धर्म जिकडे राहील हे तो एकोपा करतो त्या त्या त्या धर्माच्या सगळ्या जी काही असतील त्यांच्या जीवनामध्ये तो सामावून जातो असा आमचा हिंदू धर्माचा आमच्या जीवनावर प्रभाव झाला आहे